मोबाईल आहे मोबाईलवरून आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो जाहिरात करू शकतो त्यांना सांगून टीव्हीवर यायच्या अगोदर आपण मोबाईलनेच त्यांना पोहचू शकतो आणि सांगू शकतो